छोट्या व्यवसायांबद्दल म्हटलं तर आपलं जे खाद्यपदार्थ बनवून विकण्याचा व्यवसाय आहे तो ते बऱ्यापैकी चालतात म्हणजे आपलं घरगुती ब पदार्थ बनवून जसं की पोहे झाले उपमा झाला इडली झालं वडा झालं हे आपण घरी बनवून आपल्या एखाद्या नाक्यावर किंवा चौकामध्ये आपण टेबल टाकून ठेवले तरी ते चांगले चालतात अन् त्याच्यासाठी म्हणजे आपलं खर्च जास्त लागत नाही म्हणजे बाहेर टेबल टाकल्यामुळे जे आपल्या दुकानाचं भाडं किंवा याचं भाडं ते लागत नाही आणि घरी बनवल्यामुळे आपल्या घरचेच लोक बनवतात आणि आपण त्याच्यात ते खर्च कमी लागतो आणि त्याचा फायदा जो आहे तो जवळजवळ डबल येतो दुसरा व्यवसाय म्हणजे चहा चहा तर भर म्हणजे बऱ्याच लोकांना चहाचं व्यसन असतं तर चहा आपण जेवढं म्हणावं तेवढं आरामात विकू शकतो फक्त त्यासाठी तेवढी चांगली जागा पाहिजे मोक्याची जागा पाहिजे असते प पण चहामध्ये जे प्रॉफिट असतं ते जवळजवळ साठ ते सत्तर टक्के प्रॉफिट निघतं तर त्यामुळे हा एक एक परवडण्याजोगा व्यवसाय आहे असं मला वाटतं